हो बोलतो आहे बोला बोला मॅडम काय लागत नाही ओके काय काय काय हो आहे ना मॅडम काय काय लागणार होतं मॅडम आपल्याला

हां येस मॅडम आता ॲक्चुली जसं की आता तुम्ही पंधरा ऑगस्टच्या दरम्यानच फोन केलाय तर तुम्हाला सांगू इच्छितो की दहा टक्के आपल्याकडे ऑफसुद्धा सुरू आहे प्रत्येक नवीन टी व्हीवर टी व्हीमध्ये मॅडम तुम्ही किती इंचाचे टी व्ही बोलताय म्हणजे जसं की आता बत्तीस इंचचा टी व्ही आहे चौसष्ट इंची टी व्ही आहेत चव्वेचाळीस इंची टी व्ही आहेत पंचावन्न पन्नास असे वेगवेगळ्या इंचाचे टी व्ही आहेत

नक्कीच नक्कीच मॅडम बघा जसं की टी व्ही मध्ये आपल्याकडे खूप साऱ्या कंपनीज आहेत त्यापेकी ब्रँडेड कंपनीजमध्ये तुम्ही बघाल तर आपल्याकडे टाटा कंपनीचं जे डीलरशिप आहे टाटाचा एक ब्रँड आहे क्रोमा तर त्यांच्याकडे त्याचे आपल्याकडे टी व्ही ज आहेत सॅमसंग टी व्ही ज आहेत सोनी हा टी व्हीमधला एक मोठा ब्रँड आहेत त्यांचे टी व्ही ज आहेत फिलीप्स कंपनी मॅडम आपल्याला माहिती असेल त्यांचीही आपल्याकडे टी व्ही आहेत त्याच्याव्यतिरिक्त मॅडम आपल्याकडे बघा मॅडम जसे की बत्तीस इंची जो टी व्ही असेल त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक स्मार्ट टी व्ही येतो आणि गूगल टी व्ही येतो तर स्मार्ट टी व्हीची जी सुरूवात आहे जवळपास की वीस ते बावीस हजाराच्या पुढे होते तर गुगल टी व्हीची मॅडम त्याच रेंजला होते फक्त एक दोन तीन हजार रुपयाचा फरक पडतो ते जर तुम्ही जसं की चव्वेचाळीस इंची किंवा पन्नास इंची किंवा त्याच्या वर जर थोडा बघत असाल तर त्यानुसार थोडेशे प्राइसेस हाईक होतात त्यातल्या त्यात मॅडम सोनी कंपनी आणि जी सॅमसंग कंपनी आहे तर त्यांचे टी वी जास्त चांगले येतात आणि आता सध्या मॅडम पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण जवळपास वीस टक्के म्हणजे पाच टक्के आपल्या स्टोअरकडून आणि पंधरा टक्के कंपनीकडून असा वीस टक्के एक्स्ट्रा आपण ऑफ पण देत आहोत कधी लागणार होता मॅडम टी व्ही काय तुम्ही सांगू शकतात

नक्कीच नक्कीच मॅडम हो हो ए सी आहे वॉशिंग मशीन आहेत मॅडम तर अजून त्याच्यामध्ये पण मॅडम अजून वेगवेगळ्या आपल्याकडे कंपनीज आहेत एल जी आहे बोसचे एक आहेत त्याच्या व्यतिरिक्त आय एफ बी म्हणून एक वॉशिंग मशीनमधील कंपनी आहे तीच आपल्याकडे आहे त्याचंच नवीन एक मॉडेल मॅडम नवीन आत्ताच लॉन्च झालेला आहे सेरीना ते पण आत्ता आपल्याकडे एवेलेबल आहे तर तुम्ही हो हो मॅडम नक्कीच फ्रीज वगैरे पण आहे सिंगल डोअर डबल डोअर मोठे म्हणजे वन झिरो एट लिटरपासून आपल्याकडे टू हंड्रेड लिटरपर्यंतची फ्रीज आहेत मॅडम तुम्ही एकदा आपल्या शॉपला व्हिजिट करा मला बऱ्याच गोष्ट हो हो आहेत मॅडम नक्कीच तुम्ही आता एवढं सगळं सामान घेताय तर आम्ही नक्कीच तुम्हाला डिस्काउंट देऊ तुम्ही शॉपला व्हिजिट करा समोरासमोर तुम्हाला प्रोडक्ट पण दाखवेन आणि आपलं लगेच आपण प्राईस पण फायनल करून टाकू हां हो चालेल चालेल पंधरा ऑगस्टच्या आधी मॅडम या जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट आम्हाला देता येईल